तर मला आवडणारं नाव म्हणजे महेंद्र त्याचबरोबर नाताजी प्रशांत श्रीकांत महेश आरती प्रार्थना जोत्स्ना संजना छत्रपती त्याचबरोबर बाबासाहेब असे नावं मला खूप आवडतात